मी एका प्रदर्शनाला भेट दिलेली होती ते प्रदर्शन शिवकालीन शस्त्रांबाबतीचे होते त्याठिकाणी वेगवेगळ्या धारदार शस्त्रांचे प्रदर्शन भरलेले होतं वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी वेगवेगळ्या प्रकारचे तोफ गोळे वेगवेगळ्या प्रकारची नाणी त्या ठिकाणी पाहायला मिळाली सोने चांदी तांबे पितळ अशा प्रकारच्या धातूंनी बनवलेली ती नाणी होती त्या ठिकाणी मला नाव काय त्यांना कधी पाहिलेही नसेल अशा प्रकारचे शस्त्र त्या प्रदर्शनामध्ये मी त्या ठिकाणी पाहिलेले होते व त्या प्रदर्शनाच्या त्या शस्त्राच्या त्या खाली एक छोटी पाटी लावलेली होती ती पाटी त्या शस्त्राबाबतची जे काही वेगवेगळे वैशिष्ट्य आहेत ते स्पष्ट सांगत होते मला ते पाहून अत्यंत आनंद होत होता कारण की ते शस्त्र हातळाना सु हातळण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणाचा सराव त्या ठिकाणी करावा लागतो असं त्या ठिकाणच्या त्या एका ऑफिसरने मला सांगितलेलं होतं वेगवेगळ्या किल्ल्यांचे त्या ठिकाणी पोस्टर सुद्धा लावलेले होते छत्रपती शिवरायांचा काळ डोळ्यासमोर रहावा त्या ठिकाणी उभा राहावा असा तो प्रदर्शनाचा मेळा भरलेला होता तो कॉलेजतर्फे भरलेला असल्याकारणाने विद्यार्थ्यांना मोफत त्या ठिकाणी प्रवेश होता आणि वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र भाले ढाली आणि अशा अनेक प्रकारच्या शस्त्रांचे वाघनखे असतील ज्या आणि वेगवेगळ्या शिंगांचे श हरणाच्या शिंगापासून बनवले शस्त्र सुद्धा त्या ठिकाणी होती ते पहायला मला अत्यंत रमणीय असा अनुभव त्या ठिकाणी मिळालेला होता